गावामध्ये बरेच खेळ खेळले जातात त्यामधला एक आहे हा लपाछपी हा खेळ सर्वच मुले खेळतात लहान मुलांचा सगळ्यात आवडता खेळ म्हटला तरी चालेल लापाछपीमध्ये एक व्यक्ती डाव घेतो व बाकीचे सर्वजण लपण्याचा प्रयत्न करतात व ज्याने डाव घेतलेला आहे तो त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो तो एकेकांना शोधत जातो व जो त्याला धप्पा घालेल व जर धप्पा त्याला बसला तर डाव परत आणि त्याच्यावरतीच राहतो पण त्याने जेव्हा पहिल्यांदा एखाद्याला शोधले नंतर बाकीच्या सर्वजणांवर शोधले आणि त्यांच्यावर धप्पा जर बसला नाही तर तो डाव त्याने जेव्हा पहिल्यांदा एखाद्याला शोधलेले असते त्याच्यावरती जातो असा हा खेळ लपाछपी लहान मुले सर्वत्र खेळताना दिसतात आपल्याला खेळ खूप पूर्वीपासून खेळला जातो लहान मुले तो अतिशय आवडीने खेळतात त्याच्यामध्ये त्यांना खूप मजा येते तो खेळ आणि हा इतका सोपा खेळ आहे कोठेही मुली लपतात व त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतात ज्या मुलाने तो डाव घेतलेला आहे तो त्यांना सर्व लोकांना शोधतो आणि आपला डाव तो दुसऱ्यांवरती दुसऱ्यांना देतो ज्याला तो पहिल्यांदा शोधतो त्याच्यावरती हा डाव जातो आणि अशी प्रोसेस अशी पद्धत कंटिन्यूअस पुढे चालत राहते आणि लहान मुले त्या खेळाचा आनंद घेतात